तंत्रज्ञान आले लहान व्यवसायाच्या वेळेस ह्या जगामध्ये आत्ताच्या काळात खूपच मदत झालेली आहे कारण ज्या पद्धतीने तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये वाढलेले आहेत त्या पद्धतीने प्रत्येकाला तंत्रज्ञान शिकणे हे खूप गरजेचे आहे आपला व्यवसाय प्रत्येकाचा पुढे येेण्यासाठी प्रत्येकाला तंत्रज्ञानामध्ये पारंगत होणे खूप खूप गरजेचे आहे आता उदाहरणार्थ महाई सेवा केंद्राचा माझा उद्योग आहे तर त्या महाई सेवा केंद्रामध्ये मला मी त्या केंद्रामध्ये बसून कितीही लोकांचे आधार कार्डचे फॉर्म किंवा बाकी कुठले पॅन कार्डचे फॉर्म पॅन का आधार पॅन कार्ड कनेक्ट करणे ह्या सर्व पद्धतीच्या ह्या सर्व प्रकारच्या पद्धती ह्या सर्व प्रकारच्या पद्धती मला अवलंबता येतात आणि ते सर्व करू शकतो तसेच तंत्रज्ञानामुळं मी तिथे बसून कुणाचाही पासपोर्ट काढू शकतो म्हणजे अक्षरशः मी जगातल्या कुठल्याही व्यक्तीचा पासपोर्ट काढू शकतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तसेच महाई सेवा केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या बाजू असतात की जर कोणाला काहीही अपडेट करून घ्यायचे असेल तर त त्यामध्ये करू शकतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी अपडेट करून मिळू शकतात तर हल्लीच्या काळामध्ये वयस्कर लोकांना कुठल्याही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन करणे हे खूप अवघड पडते पायाचा प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो त्यामुळं माहाई सेवा केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपडेटेड जे सॉफ्टवेअर असतात त्याच्यामुळं म्हणजेच तंत्रज्ञानामुळं या सर्व गोष्टींना खूप खूप मदत झालेली आहे आणि ही अशाच प्रकारे आपण जर वेगवेगळ्या गोष्टींचे उपभोग घेत गेलं तर आपल्याला याचा खूप फायदा होऊ शकतो आणि आपण या सर्व गोष्टी करायला पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत तसेच माणसाला तंत्रज्ञानामुळं खूप प्रकारची मदत झालेली आहे उदाहरणार्थ वेगवेगळ्या पद्धतीच्या इंडस्ट्रीज झालेल्या आहेत तर त्या इंडस्ट्रीमध्ये या तंत्रज्ञानामुळं आपण ए आय चा वापर करून खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी क्लियर करू शकतो